नमस्कार सर अगस्त्या हॉटेल सर मी तेजश्री बोलते हां बरोबर हो हो हो हो मला रविवारी पदार्थ हवे होते ऑबियसली तुम्हाला माहीतच आहे की मला कोणकोणते पदार्थ लागतात तरीसुद्धा मी पुन्हा एकदा ऑर्डर देते म्हणजे तुम्ही चेक करून घ्या हो चालेल तर सगळ्यात आधी मी स्वीट्स मेनू सांगते तुम्हाला तुम्ही ते एकदा चेक करून घ्या ओके चालेल मला बासुंदी पुरी गुलाबजामून जिलेबी शिरा हो पायनॅपल चालेल ठीक आहे पायनॅपलचा शिरा चालेल हो रसमलाई हां बरोबर रसगुल्ला पण चालेल ऑप्शनल म्हणून हो चालेल ठीक आहे आणि त्यानंतर मला हवं आहे कोशिंबीर हवी आहे भात मसाले भात साधा भात दोन्ही पाहिजे आपल्याला वरण महाराष्ट्रीयन थाळी हवी आहे हो हो बरोबर अगदी बरोबर हो आणि त्यात ॲड म्हणून आपण एखादी पनीरची भाजी ठेऊ या कुर्मा ठेऊ या कुर्मा मिसळपाव हो नाष्ट्यासाठी ठेऊ या मिसळपाव बटाटे वडा चालेल ठीक आहे आणि डेझर्टमध्ये आपण व्हॅनिला पिस्ता चॉकलेट आईस्क्रीम ठेवायचं आहे आपल्याला सो मला ते देखील हवं आहे हो चालेल ठीक आहे धन्यवाद